ऑनलाईन ज्या वेळेला शॉपिंग करतो त्यावेळेला विश्वासार्हता जरा हेच डाऊटफुल असतं आपल्याला की येणारा प्रोडक्ट किती चांगला आहे किंवा ते कसं असू शकेल पण मी माझा ऑनलाईन घेतलेला पहिला एक्सपिरियनस असा की मी फोन विकत घेतला होता आणि तो अगदी व्यवस्थित जसं आपण इथे एखाद्या दुकानात जाऊन घ्यावा त्याच पद्धतीनी तो मला व्यवस्थित डिलिवर झाला अगदी दिलेल्या वेळेच्या आत तो डिलिवर झाला होता त्याच्यानंतर सर्विससुद्धा त्यानंतर जी मला मिळाली ती फारच छान होती अगदी विश्वासार्हता त्याच्यामध्ये पूर्णपणे मला कुठेही कुठल्याही प्रकारच्या शंका किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यामध्ये आला नाही त्याचप्रमाणे